आजकालची मुले ही स्क्रीनवर म्हणजेच मोबाईलवरच जास्त वेळ गमवतात त्यामुळे त्यांच्याकडे खेळण्याची साधने जसं की पूर्वीला कबड्डी खो खो विटीदांडू हे वेगवेगळे क्रिकेटसुद्धा बऱ्यापैकी खेळलं जात होतं त्यामुळे आज काळाची गरज आहे की लहान मुलांनी मैदानावर खेळलं पाहिजे त्यासाठी त्यांना घरच्यांनीसुद्धा चांगल्याप्रकारे एक सायकल घेऊन दिली पाहिजे की ती ती वेळोवेळी चालू शकेल त्याचबरोबर शासनानेसुद्धा कुठेही प्लॉटिंग किंवा मैदानामध्ये वेगवेगळ्या घरांची बांधणी करत असताना एक मैदान उपलब्ध करून देणे खूप गरजेचं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना जवळपासच म्हणजे घराच्या प्लॉटिंगमध्ये जर ते असलं तर त्यांना चांगलीच सोय होईल आणि त्या मैदानावरच एक चांगल्याप्रकारे जे साहित्य असतं खेळाचं तर क्रिकेटसाठी बॉल आणि बॅट लागतो ते उपलब्ध करून देणे कबड्डीसाठी एक मैदान आखणी करणे खो खोची सुद्धा मैदानाची आखणी करणे त्याचबरोबर असलेलं संपूर्ण मैदानाची योग्यरीत्या नीटनेटके आणि आखणी करून मुलांना खेळा साठी उपलब्ध करून देणे यासाठी शासनाने सुद्धा त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे आणि घरच्यांची तयारी असणे खूप गरजेचं आहे